अगर तुम्ही मला डेंगू मलेरियाबद्दल विचारणार ना डेंगू मलेरिया आपल्या भारतामध्ये खूप अशी केसेस आलेल्या आहेत डेंगू मलेरियामुळे ना हरएक व्यक्ती हरएक बाळ हरएक माणूस हरएक लेडीज बीमार पडत आहे डेंगू मलेरियाचा आजार आपल्या याच्यामध्ये खूप वाढलेला आहे आपण त्यांच्या क त्याच्या आजारानी कसं वाचू शकतो की आपल्याला पहिले तर जे साचलेलं पाणी आहे ते साचलेलं जे गटार आहे जे काही मतलब भारतामध्ये कचरा काय असेल या आपण ते वेस्ट वेज वगैरे नॉनवेज वगैरे खातो अन् ते फे असेच फेकून देतो प्रॉपर आपणनी सेफ्टीमध्ये नाही ठेवत प्रॉपर आपण केअर नाही करत तर डेंगू मलेरिया असे पसरतात हे जे साचलेलं पाणी असतं ते त्या डेंगू मलेरिया वगैरे जे आहेत ते आपले अंडे सोडतात न अंडे सोडल्यावर तेच त्यांची स् संख्या वाढते आणि मच्छर जे एखाद्या बाळाला चावतं तर बाळा बाळाला ते खूप इन्फेक्शनसारखं होतं इन्फेक्शन झाल्यावर खूप तकलीफही होते बाळांना आणि डेंगू मलेरिया आपलं तशी वाचायचं असेल तर आपल्याला आपल्या घरामध्ये साफसफाई ठेवायला पाहिजे साफसफाई अशी ठेवा की आपण सुरक्षित रहावं रोज भले मच्छर कॉइल जाळावे या आपलं घर एकदम क्लीन हवे लादी पुसायला पाहिजे या आपल्याला घराचे भांडेकुंडे झाले ते प्रॉपर धुवून ठेवायला पाहिजे आपण एखादं कुठं घाण ठेवतो त्याने डेंगू मलेरिया पसरू शकतो डेंगू मलेरिया पसरला की आपल्या फॅमिलीलाही प्रॉब्लेम होऊ शकतो या आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो डेंगू मलेरियाची संख्या खूप वाढलेली आहे आणि आपल्याला जेवढं होतं आपल्या भारतामध्ये क्लीन ठेवायला हवे की आज आपण आहे उद्या दुसरं कोण होऊ शकते आणि त्याच्यामुळे आपल्या हॉस्पिटलमध्ये खूप अशी संख्या वाढत चालली आहे तर पहिले आपण आपलं घर साफ करायला पाहिजे त्यानंतर आपल्याला ते पुढचं बघाव पाहिजे डेंगू मलेरियाची संख्या जशी कमी होईल तसे आपले फॅमिली आणि आपण हॅपी राहू